हॅलो कोण बोलत आहे

हो हो बरोबर आहे आहेत ना स्पोर्टमध्ये पण आहेत ऑपॉर्च्युनिटीस तुम्हाला आणि तुम्ही अॅडमिशन करायची आहे आहे का तुम्हाला हो का बरं मग तुम्ही काम करा ना आता अॅडमिशन सुरू झालेल्या आहेत आमच्या स्कूलमध्ये तर तुम्ही एक वेळा येऊन पाहा इथे सकाळी दहाच्यानंतर ऑफिस सुरू असते आणि तिथे येऊन तुम्ही पूर्ण विचारपूस करू शकता आणि आमच्या इथं कसं हॉस्टेल वगैरे पण उपलब्ध आहे तुम्हाला तर तुम्ही हां सर्व सर्व हॉस्टेलमध्ये मग मेस वगैरे ते तुम्हाला मग पे वगैरे करायला लागणार आहे का वर्षाचे किंवा मग महिन्याचे तर तुम्ही ते सगळं येऊन तुम्ही विचारू शकता ऑफिसमध्ये जाऊन हो हो करणार ना मी मेल करून टाकते तुम्हाला तर दहाच्यानंतर ऑफिस सुरू होते ना तर दोन अडीच वाजेपर्यंत सुरू राहते तर तो तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये अॅडमिशन घ्यायचे म्हणजे आणि नाइन आणि नाइंथमध्ये परसेंटेज किती होते तुम्हाला अरे वा चांगले आहे मग तुमची अॅडमिशन होऊन जाईल मग लवकर आता हो येऊ शकता ना तुम्ही आता आज तर उद्या संडे आहे तर उद्या तर राहणार नाही मंडेला तुम्ही सकाळी दहाच्यानंतर येऊ शकता तर तुमचे पेरेंट्स तुमच्यासोबत येणार आहेत का बरं चालेल ना तुम्ही तुमचे पेरेंट्स जरी घेऊन आले तरी चालेल किवा तुम्ही एकटी येऊनही जर विचारपूस करून घेतली तर आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू हा ठीक आहे मग हो ठीक आहे हो हो ठेवा ठेवा मग